मला आयफोनचे हेडफोन इयरपॉड्स ऑर्डर करायचे होते ते मी ऑनलाई ॲमेझॉनवर ऑनलाईन बघत होते पण माझ्याकडून चुक चुकून त्याचे आयफोनचे इयरपॉड्स हे डुब्लिकेट ऑर्डर झाले आहे तर ही ऑर्डर मला कॅन्सल करायची आहे आणि ही ऑर्डर कॅन्सल करून मला नवीन चांगल्या क्वालिटीचे आणि आयफोनचे हेडफोन ऑर्डर करायचे आहे तर ही ऑर्डर तुम्ही माझी रद्द कर रद्द करा माझी नवीन ऑर्डर स्वीका स्वीकारा आणि मला ते डुब्लिकेट हेडफोन मी ऑर्डर केले त्याचे शुल्कही आकारू आकारू नका व ती ऑर्डर रद्द करा यासाठी प्लीज तुम्ही मला मदत करा धन्यवाद